नागपूर जिल्ह्यात राहण्यासाठी स्थानिक पर्याय म्हणून उपलब्ध आहेत सरकारने बऱ्याचशा योजना अंमलात आणलेल्या आहेत की जे बेघर आहेत त्या लोकांना घरं मिळवून त्या लोकांना राहण्याची व्यवस्था केलेली आहेत आणि पर्यायमधून एकंदरीत गृहनिर्माण व्यवस्था रिअल इस्टेटमधून पण काही लोकांनी फ्लॅटची स्कीम करून पण व्यवस्था करून दिली राहण्याची सोय करून दिलेली आहे असं मला चित्र दिसून आलेलं आहे आणि जे लहान घरं आहेत त्याच्यासाठी किती भाडे द्यायला पाहिजे किती किंमत असायला पाहिजे आणि किती महिन्याचं किराया भाडे द्यायला पाहिजे असं लोकांच्या गरजा प पुरवण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि शिक्षणासाठी येणाऱ्या लोकांकरता त्यांनी होस्टेल्स ठेवलेले आहेत किंवा ते टिफिनची सुविधा ठेवलेली आहे राहण्याच्या सोयींपासून तर खाण्यापर्यंत सर्व गोष्टीची उपलब्धता सोय क सरकारनी उपलब्ध करून दिलेली आहे